देवयानी टेक्सटाईलमधनं बोलत आहेत का नमस्ते मला ना म्हणजे कपडे हवे होते आता हां दिवाळीसाठी कपडे पाहिजे होते तर तुमच्याकडे कोणते व्हेरायटीज मिळणार अरे वा अच्छा बनारसी साडीचं रेट काय आहे तुमच्याकडे अच्छा अच्छा अच्छा तर मला ते बनारसी साड्या पण हव्या होत्या मला पिंक आणि ग्रीन हो हो बरं आणि आपल्याकडे लेहेंगे मिळतील का अच्छा तर मला लेहेंगा पण हवा होता एक बरं तर मग मी तुमच्या शॉपला कधी व्हिजिट करू शकते अच्छा अच्छा अच्छा बरं ठीक आहे मी येते शॉपमध्ये आणि मला जे हवं आहे ते मी घेते मग तुम्ही मला बिल पण तिथेच सांगून द्या ठीक आहे

बरं बरं चालेल बरं बरं ठीक आहे मी येते आणि मग पे करून देते तुम्हाला ठीक आहे थँक्यू येस